समाजामध्ये खूप अनफेअर गोष्टी घडतात जसे की स्त्रीभ्रूणहत्या आहे किंवा स्त्रियाविषयी आहे आजकाल कोणती स्त्री सुखरूप नाही प्रत्येक स्त्रीच्या मागे काही ना काही घडत आहे आणि एकविसाव्या शतकात पण हुंडाबळी होऊ शकतो यावर तर माझा विश्वासच नाही सध्या खूप मोठ्या प्रमाणात गाजत असलेली घटना वैष्णवी हगवणे या स्त्रीची जिने घरच्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली हे कुठंंतरी थांबलं पाहिजे पहिल्यापासून स्त्रियावर अत्याचार सती प्रथा अनेक प्रथा असतील चूल आणि मूल यांच्या बाहेर स्त्रियांना येऊ दिलं नाही आज शक्यतो तशी परिस्थिती बऱ्याच भागात नाही आहे पण काही भागात अजून पण तशा विचाराचे लोक आहेत की स्त्रियांनी घराच्या बाहेर पडू नाही स्त्रियांनी फक्त घरातल्या गोष्टींकडे लक्ष द्यावे बाहेर समाजात कुठे जाऊ नाही हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे आणि स्त्रिया पुरुषांच्याबरोबरीने काम करतात मग त्यांना पण समान समान न्याय समान अधिकार हक्क भेटले पाहिजेत स्त्रियांना कुठेही कमी दाखवण्याची गरज नाही भासली पाहिजे स्त्रिया आज खूप लोक स्त्रियांचा मान नाहीत राखत यत्र नारी अस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता यत्रैतास्तु न पूजन्ते सर्वास्तत्राफला क्रिया जिथे स्त्रियांची पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास असतो पण जिथे स्त्रियांना पूजले जात नाही तेथे सर्वच बिघडलेले असते हे श्लोकसुद्धा आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेले आहेत पण आज समाजामध्ये ती परिस्थिती नाही आहे स्त्रिया सुरक्षित नाही आहेत स्त्रियावर अत्याचार बलात्कार केले जातात हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे त्यामुळे स्त्री मग ती आई ताई बहीन आजी कोणीही असेल तिच्याविषयी मला लिहिण्याची अधिक इच्छा आहे आणि ह्या गोष्टी मला समाजाला सांगायला पाहिजेत की स्त्रीचा फक्त एखादी बाहुली किंवा एखादी मोलकरीण म्हणून वापर नाही केला पाहिजे तिलाही तिचे काही मत आहेत तिच्या काही भावना आहेत तिला तिच्या मनाप्रमाणे जगू दिलं पाहिजेत तिला तिच्या मताप्रमाणे वागू दिलं पाहिजे तिच्या मतांना आपण किंमत दिली पाहिजे तिला प्रत्येक ह्याच्यात प्रत्येक कार्यात सहभागी करून घेतलं पाहिजे एवढंच